मराठी भाषा ही आपली मातृभाषा खूप पुरा म्हणजे पहिल्यापासून सुरू आहे पण आता जसं जसं म्हणजे आपलं जग पुढे चाललं आहे तसं तसं ती भाषा सगळ्या लोकांना तुच्छ वाटू लागली आहे पण कोणत्याही व्यक्तीला आपली जी बोलीभाषा आहे ती तुच्छ वाटणं चुकीची गोष्ट इंग्रजी भाषा वाईट नाही आहे पण आपली भाषा पण वाईट नाही आहे आपण जसं दुसऱ्यांच्या भाषेचा आदर करतो तसं स्वतःच्या भाषेचा देखील आदर केला पाहिजे मला असं वाटतं की फुडी भाग पुढील भागामध्ये मराठी भाषेला असे आव्हाने येतील उदाहरणार्थ आता सगळीकडे नोकऱ्या आहेत आणि प्रत्येक नोकरी करायला इंग्लिश भाषा कम्पल्सरी आहे जर आपल्याला दुसऱ्या देशात जायचं असलं तर आपल्याला इंग्लिश शिकावी लागते सगळी लोक आ इंग्लिश शिकायच्या मागे इतके आहेत की ते स्वतःची मातृभाषा देखील विसरत आहेत असं न करता आपली मातृभाषेचे जे जान जाण ठेवून आपण पुढे दुसरी भाषा शिकावं शिकावी माणसांनी पण आपल्या भाषा विसरू नये असं मला वाटतं पुढे ते तर जाऊन नोकरी वगैरे असतात त्यामुळे मराठी भाषा मागे चालत चालली आहे पुन्हा वेगवेगळे देशांमध्ये आपल्या भारतामध्ये फक्त मराठी ही एक लँग्वेज नसून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्यामुळे प्रत्येक जण हा दुसऱ्या लँग्वेजकडे अॅट्रॅक्ट होतो व स्वतःच्या लँग्वेजला तुच्छ समजतो असं न करता स्वतःच्या लँग्वेजला म्हणजे भाषेला जरा जास्त महत्त्व द्यावं असं मला वाटतं